काही वर्षापूर्वीचे जुने मोबाईल्स आणि आत्ताचे जे काही फोन आहेत स्मार्टफोन म्हणतो आपण ह्यांच्यामध्ये खूप मोठे मोठे फरक आहे जुन्या मोबाईल्समध्ये त्याला खूप लिमिटेशन होत्या मर्यादा होत्या विशेष म्हणजे लवकरात लवकर फोन लागायचा नाही हा पूर्वीच्या मोबाईलमध्ये खूप मोठा दोष होता दोन ते तीन वेळा चार वेळा पुन्हा पुन्हा फोन करायला लागायचे तेव्हा कधीतरी फोन दुसऱ्या माणसाला जायचा फोन लागायचा आणि संवाद व्हायचा पण आत्ताचे जे काही फोन निघालेले आहेत स्मार्टफोन म्हणतो आपण त्याला त्यांच्यामध्ये तसा काही प्रॉब्लेम राहिलेला नाही लगेच आपल्याला फोन लागतो फार मोठा नेटचा प्रॉब्लेम असल्याशिवाय या फोनमध्ये व्यत्यय येत नाही हा फार मोठा बदल आपल्याला जाणवलेला आहे दुसरा महत्त्वाचा बदल पूर्वीच्या फोन जे जुने फोन होते यांची बॅटरी जास्त दिवस टिकत नव्हती फार कमी वेळ टिकायचे एकेका दिवसात ही फोनची बॅटरी संपून जायची कधीकधी अर्ध्या दिवसात संपून जायची पण आत्ताचे स्मार्टफोन यांची बॅटरी खूप टिकते जर मर्यादित वापर केला तर आजच्या ह्या स्मार्टफोनची बॅटरी तीन तीन दिवस गेल्याचा आत्ता सध्याचा माझा अनुभव आहे परंतु कामाच्या स्वरूपावर आत्ताची मोबाईलची बॅटरी किती दिवस चालते हे अवलंबून असतं कामाचा व्याप जर मोठा असेल तर साहजिकच बॅटी लवकर संपते परंतु आत्ताचे जे मोबाईल्समुळं आपल्याला जी सर्व्हिस मिळते ती अत्यंत महत्त्वाची आत्ताच्या काळाच्या दृष्टीनं आहे पूर्वीच्या काळी फोन लवकर लागत नसल्यामुळे बरेचशे महत्त्वाची कामं तशीच शिल्लक असायची परंतु आता मात्र ह्या स्पार्ट स्मार्टफोनमुळे संपर्क त्वरित होतो आणि कामंसुद्धा पटपट होतात त्यामुळं कामाचा उरक आणि बिझनेसमध्ये बिझनेस जो प्रॉफिट जो आहे हासुद्धा आत्ताच्या ह्या आधुनिक युगामध्ये वाढलेला आहे त्यामध्ये फोनचं माध्यम स्मार्टफोनचं माध्यम हे अत्यंत महत्त्वाचं आहे ही जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही या अलीच्या तुलनेत नेटवर्कमध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे पूर्वी नेटवर्क इतकं क्लिअर नसायचं खूप मधूनमधून नेटवर्क जायचं कधीतरी यायचं थोडंही वादळ झालं वारा आला पाऊस आला का नेटवर्कचा गोंंधळ झालाच परंतु आता मात्र तसं काही राहिलेलं नाही नेटवर्कमध्ये सुद्धा कदाचित उपग्रहाचे मध्ये झालेले बदल काळाच्या अनुषंगाने लागलेले शोध हे त्याला कारणीभूत असावेत परंतु हा बदल मात्र खूप प्रकर्षाने जाणवलेला आहे हा पॉझिटिव बदल आपल्याला म्हणता आहे आणि पूर्वीच्या तुलनेमध्ये पैसे कमी लागत होते पण त्या काळाच्या तुलनेत सुद्धा पूर्वीचे जे चार्जेस आपल्याला लागायचे हे त्यामानाने जास्तच होते आज जरी त्या तुलनेत आपल्याला चार्जेस जास्त वाटत असले तरी आत्ताच्या स्मार्टफोनमुळे आपली कामं खूप महत्त्वाची कामं होतात आपल्या व्यापारामध्ये आपल्या बिझनेसमध्ये अत्यंत हा जो स्मार्टफोन आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका तो बजावत आहे त्याच्यामुळं व्यव व्यवसाय वाढतो बिझनेस वाढतो आणि आपल्याला जरी त्याचे रेट वाढलेले असले तरी त्याची भर आपल्याला ह्या व्यवसायामधून निश्चित निघते म्हणून आत्ताच्या याच्यामध्ये चार्जेस त्यातला लागणारी चार्जेस हा मुद्दा गौण ठरतो आणि आपण जो वा वापर करतो आता साधारणतः मला महिन्याला आ चारशे पाचशे रुपये लागतात ह्या चारशे पाचशे रुपयाच्या आत्ताच्या स्मार्टफोन वापरामध्ये हे चारशे पाचशे रुपयामध्ये मला नेट वापरायला मिळतो मला गुगल्सवर काही शोधायचं असेल ते मी शोधू शकतो यूटूब बघू शकतो पिच्चर बघू शकतो सर्व काही करू शकतो इंटरनेट वापरू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पाचशे रुपयामध्ये ह्या स्मार्टफोनमध्ये अत्यंत त्वरित जलद गतीने करू शकतो हे तितकंच खरं